मी झोमॅटोवरनं चार पार्सल मागवली होती त्यामध्ये वेगवेगळ्या डिश होत्या काजू मसाला रोटी फाईड राईस त्यानंतर चायनीज आणि चटणी अशा चार रेसेपी होत्या त्या चार मेनू होते त्यामधल्या एक बाक त्यामधला एक मेनू आहे तो जरा खराब दिसला बाकी तीन मेनू परफेक्ट आले पण एक मेनू होता तो खराब म्हणजे असा वास यायला लागला तर मी लगेच डिलेव्हरी डिलेव्हरी बॉयला कॉल केला पण ते परत रिटन रिटन घेऊन ह जायला तयार नाहीत म्हणजे ते उडवाउडवीची भाषा करू लागले आणि त्यामुळे द रिटन घेऊन जा जा घेऊन गेले नाही त्यामुळे ते माझे तेवढे पैसे फुकटच गेले आणि बाकी तीन बरे आले पण डिलेवरी बॉयने रिटन न नेल्यामुळे माझा तो मेनू फुकट गेला